हॅलो सर मी अमित बोलतो आहे हां अलिबाग ट्रॅवल्समध्ये फोन लागला आहे ना अहो मला माझ्या घरच्यांना जवळच्याच पर्यटन स्थळावर म्हणजे अक्क्षी बीचवर जायचं आहे आणि त्याच्यासाठी मला चार सीटर कॅब बूक करायची आहे तर तिचा रेट सांगू शकता तुम्ही कितीपर्यंत पडेल मला किती दोन हजार चार सीटर आणि सहा सीटर सहा सीटर साडे तीन हजार अहो सर अंतर किती कमी आहे आणि तुम्ही ह्या छोट्या कॅबची सांगता दोन हजार आणि हिची साडे तीन हजार अहो तुम्हीच जरा बघा विचार करा किती अंतर आहे ते चार किलोमीटरचं अंतर आहे आणि आमचे प्रवासी ह्याच्यात किती असणार आहेत आम चार जणं ते सहा जणं हां मग चार सीटर आहे तिच्यामध्ये सहा जणं बसतील का कसे नाही बसू शकत आम्ही ॲडजस करून घेवू शकतो अहो आर टी ओ कुठे आला इकडे आणि आर टी ओ आला तर मी करतो ना सगळा माझे हां माझे वडीलच एस पी आहेत तर ते सगळं बघून घेतील नाही नाही नाही ना हां चालेल चालेल हां ठीक आहे ठीक आहे